दुसऱ्या राज्याला भेट देताना जे मनोरंजनाचे पर्याय आहेत तर मी डान्सच निवडेल कारण दुसऱ्या राज्यातले लोक आपल्या राज्यात जे आवडते ते त्यांना आवडते की नाही ते कुठल्या प्रकारे डान्स करतात किंवा त्यांच्या डान्सचा प्रकार कोणता आहे ते बघायला मला जास्त आवडेल